मला प्रेस खूप आवडते प्रेस करायलासुद्धा आवडते आणि एकदा काय झालं की मी कपडे प्रेस करायला गेले आणि माझ्या घरात जुनी प्रेस होती पण ती खराब झाली असल्यामुळे मी नवीन प्रेस आणली तर प्रेस करता करता खूप ती गरम होऊन माझे कपडे जळले त्यामुळे मला खूप आता भीती वाटते प्रेस करायला मी घरात कोणालाही प्रेस करायला लावते पण मी करत नाही